भारताच्या हिंदी या राष्ट्रभाषेच्या तुलनेत मराठी भाषा अशी आहे की मराठी भाषा ही

महाराष्ट्र राज्याची मातृभाषा आहे मराठी भाषेत अनेक संत संत होऊन गेले संत तुकाराम संत नामदेव संत तुकाराम या सर्व या सा साऱ्या संतांनी मराठी भाषेतून समाजाला प्रवचन केले चांगले मार्ग दाखवले मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे मराठी भाषेचा अभिमान हा आम्हाला पहिल्यापासूनच वाटतो आमच्या घरात सर्वजण मराठी भाषाच बोलतात घरातच नव्हे पूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेचा उजेड पडलेला आपल्याला दिसून येतो मराठी भाषा अशी आहे की मराठी भाषेतून प्रेम प्रेम व्यक्त करता येतं एकमेकांसोबत असं मराठी भाषा एकदम जवळची झालेली आहे इतर भाषांच्या तुलनेत मराठी भाषा ही लवकर समजते लवकर शिकली जाती लवकर लवकर बोलाय समोरच्यापर्यंत काही मांडायचे असेल तर लगेच मांडू शकतो मराठी भा भाषेत अनेक संगीत प्र संगीत सुद्धा आहेत मराठी भाषेतील संगीत एकदम अशी छान आहेत संगीतांची मराठी भाषांचे चित्रपट नामांकित झालेले आहेत जसे कोठारे लक्ष्मण मर्ढेकर आणि बरेच कलाकार मराठी भाषेतून होऊन गेले संत महात्मे शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची स्थापना केली कोणत्या भाषेतून मराठी भाषेतूनच मराठी साम्राज्य निर्माण केले मराठी भाषा ही एक न विसरणारी भाषा आहे मराठी भाषा एखादा माणूस बोलायला लागला तर तो विसरू शकत नाही सारखी हवीहवीशी वाटणारी भाषा म्हणजे मराठी भाषा आहे मराठी भाषेतून आपल्याला अस आपल्याला वेगळाच आनंद येतो मराठी भाषेमुळे अनेक प्र प्रश्न सुटायला मदत होते मराठी भाषा ही आपल्या जनसामान्याची भाषा आहे मराठी भाषेचा वापर आपण प्रत्येक ठिकाणी करू शकतो जीवनात आणि वावरताना समाजात वगैरे सगळीकडं मराठी भाषा बोलली जाते मला तर वाटतं मराठी भाषा ही इतर भाषांच्या तुलनेत एकदम चांगली आणि सुसंस्कारी भाषा आहे आणि मला मराठी भाषेचा अभिमान आहे